हॅलो नमस्कार नमश्

हो हो हो हो हो घ्या ना सर घ्या ना रिलॅक्स आहे मी

अच्छा हो सर आमचं सहा आमचं सहाजणाचं रेस्टॉरेंटमध्ये बुकिंग होतं तर त्यामध्ये सर हो त्यामध्ये सर द एक दोघं जणं वाढतील आणि जो आपला हां आणि जो मेनू आहे संध्याकाळचा आपला तो तसाच राहील पण त्यामध्ये अधिक जास्त अॅटम वाढण्याची शक्यता आहे आवडी निवडीनुसार तर ते तुम्ही कन्व्हीन्स करून घे जा आमचं स्पेशलच रूमला करायचा आहे आम्हाला आणि त्या त्या रूममध्ये आता शेपरेट पणा काही लोक आहे आमचे तर दोन रूम लागतील आम्हाला पुन्हा अजून एक सूट लागतील

अच्छा अच्छा हां हां क कन्फर्मेशन शंभर टक्के आहे सर हां हां कन्फर्मेशन ओक्के आहे आमचं हां आम्ही येऊच हा हो आम्ही येऊच नक्की आठ आठ ते दोन तीन लोकांच्या म्हणजे वाढ होईल सहा जणांचं बुकिंग होतं आपलं आठ नऊ जण वाढतील असं हां हां ठीक आहे ठीक ठीक आहे सर

ओक्के ओक्के श् कन्फर्मेशन पक्कं आहे सर हां ठीक आहे ठीक आहे ओके थॅंक्यू